कोविड नाईंटीन जेव्हा आला तेव्हा खूप वाईट परिस्थिती बघायला मिळाली की सगळी सगळे लोक हॉस्पिटलमध्ये आहेत हॉस्पिटलमध्ये बेड रिकामे नाही आहे ऑक्सिजन सिलेंडर्स नाही आहेत आम्ही कशी काळजी घेतली म्हणाल तर जो जो बाहेर जायचा त्याने स्ट्रिक्टली मास लावायचं आम्ही अशी परिस्थिती आली होती की घरातही लोक मास लावून फिरत होते आणि जो बाहेरून येईलच एकदम अर्जंट असेल तरच बाहेर पाठवलं जायचं आणि जर तो आला त्याला पूर्ण खालूनवरून पूर्ण बॉडीला सॅनेटायजरने सॅनेटाईज करूनच आत घेतलं जायचं मग त्याला कपडे बदलायला लावले जायचे पूर्ण अंघोळ करून तो परत आमच्या सहवासात यायचा